माझा भजन गायक जे आवडते आहेत ते आहेत महेश काळे आणि त्यांनी त्यांच्या सर्वात जास्त चांगल्या भजनामध्ये त्यांनी जे भजन गायलेलं आहे ते शंकरा आवड तुला बेलाची हे भजन मला खूपच आवडलेले आहे कारण या भजनामध्ये त्यांनी शंकराचं वर्णन केलेलं आहे ते माझ्या मनाला खूपच छान वाटले